आजकाल म्हणजे मायबापानं मुलगा म्हणजे तीन अन् चार वर्षाचा होते तर त्याच्या हातात मोबाइल देऊन टाकतात पण हे जे आईवडील करतात मुलांचे हे सगळं चुकीचं आहे तीन चार वर्षाच्या मुलाच्या हाती ते स्क्रीनचा मोबाइल देतात त्या स्क्रीनच्या मोबाइलनं त्या तीन चार वर्षाच्या लेकराच्या डोळ्यावर परिणाम होते आणि जन्माला याच्या आल्यानंतर तो आई म्हणायच्या पहिले त्याच्या हातातनी मोबाइल असते त्या मोबाइलच्या हातात त्याला एवढी होईन राहते लहानपणापासून त्याचे त्याच्यावर होणारे दुष्परिणाम याचा मायबापानं जरा विचार करायला पाहिजे आजकाल सहा सात वर्षाच्या मुलाला चष्मा लागला त्याचं कारण फक्त एकच आहे की हा ह मुलाचे जे आईवडील आहेत मुलाच्या हातात तीन चार वर्षाचा असतानाच मोबाइल देतात आणि त्याच्यात स्क्रीनचे ते किरण आहेत त्याच्या डोळ्यात घुसून त्याच्या डोळ्यावर परिणाम करतात याचा कधी आईवडील विचार पण करत नाहीत मग याच्यासाठी आईवडिलांनी काय करायला पाहिजे तर विशिष्ट वयाची मर्यादा ठरवली पाहिजे की दहावीनंतर मुलाला मोबाइल द्यावा म्हणजे कसं आहे की त्याच्या शरीरावर त्या मोबाइलाचा कोणताही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही हे याचं मेन कारण आहे कारण दहावीनंतर मुलाच्या शरीराचे प्रत्येक अवयव हा असा मजबूत झालेला असतो म्हणजे डोळे असोत त्याची त्वचा असो का शरीराचा कोणताही पार्ट असो म्हणजे त्या मोबाइलचा त्याच्या शरीरावर त्या किरणांचा म्हणा किंवा त्या मोबाइलमध्ये येणाऱ्या त्या वेगवेगळ्या लहरीचा परिणाम होत नाही त्याच्यासाठी ते दहावीनंतरचं वय अँन्ड्रॉईड मोबाइल वापरण्यासाठी मुलांसाठी बरोबर आहे मग हे आता इथल्या प्रत्येक मुलाच्या आईवडिलाने घ्यायची काळजी आहे म्हणजे त्या मुलाला त्या मोबाइलपासून काही दुष्परिणाम होणार नाही यासाठी अन् दुसरी गोष्ट आता याच्यासाठी मुलांना काय करावं लागेल म्हणजे मोबाइलपासून जर लहान मुलं दूर राहिले तर ते काय ऑटोमॅटिक काय होणारे की ते मैदानी खेळी खेळायला लागतील म्हणजे पूर्वीच्या काळात कसं होतं जेव्हा मोबाइल नव्हते तर मुलं काय करत होते माहीत आहे का क्रिकेट खेळो चोर पोलिस असे छोटे छोटे खेळ होते जे मैदानी म्हटलं जात होते ते म्हणजे एकदम मजेने मुलं खेळत होती आता मोबाइल त्यांच्या हातात आल्यामुळे ह्या खेळांपासून मैदानी खेळांपासून मुलं दूर झाली अन् आपण जर त्यांच्याजवळून ते मोबाइलच काढून घेतले तर त्यांना एका जागेवर बसून गप करमणार नाही तर मग त्याच्यासाठी तर मुलं काय करतील असे मित्र गोळा होतील ऑटोमॅटिक स्वतः मैदानी खेळ खेळायला जातील म्हणजे त्यामध्ये आला कबड्डी कबड्डीचे खेळ खेळतील क्रिकेट खेळतील खो खो खेळतील काहीही खेळतील पण मैदानी खेळ खेळतील या मैदानी खेळानं मोबाइल ज्या मुलांचं शरीर आहे मजबूत बनेल आणि कसं आहे पुढच्या भविष्यासाठी ते एकदम त्यांचं शरीर मजबूत बनल्यानंतर जास्त काळ टिक टिकतील कोणत्याही कठीण काळात कारण आपलं शरीरच मजबूत नाही तर तो येणाऱ्या काळातून कसा उभा राहणार हे पण महत्वाचा विषय झाला ना त्यासाठी एकच आपला आहे का आईवडिलांनी काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे त्याचा लहान मुलाला मोबाइल न देणे हेच काम